हॅलो मला मुंबई ते दिल्ली प्रवास करायचा होता तर मला हे जाणून घ्यायचं होते की ट्रेनचं आरक्षण कसं कसं असतं ए सीचं आरक्षण कसं आहे किंवा अपंगासाठी किंवा लेडीजसाठी आरक्षण तुम्ही कसं ठरवलेलं आहे तर याबद्दल मला थोडी माहिती हवी होती तर ते तुम्ही देऊ शकाल का ते मुंबई आणि दिल्लीमध्ये जाण्यासाठी कोणकोणत्या ट्रेन्स सेफ आहे लेडीजसाठी किंवा जे म्हातारे लोक असतात त्यांच्यासाठी रिझर्वेशनचं काय प्रक्रिया आहे किंवा ते कोणत्या कोणत्या त्यांच्यासाठी अवेलेबल आहे तर त्याबद्दल तुम्ही थोडं मला माहिती द्याल का आणि सोबतच मला हे पण जाणून घ्यायचं होतं की मुंबई ते दिल्ली प्रवासादरम्यान कोणकोणत्या ट्रेन्स मला एप्रिल ते मे महिन्यात अवेलेबल राहील आणि ते कोणत्या तारखेला आणि कधी अवेलेबल राहील तर ते पण मला जाणून घ्यायचं होतं तर ते तुम्ही मला सांगू शकाल की सांगू शकाल का का ते कसं अवेलेबल आहे आणि मी कोणत्या आरक्षणानं जाऊ शकतो बा म्हणून कोणतं आरक्षण माझ्या मला सुटेबल राहील म्हणून ठीक आहे सर धन्यवाद